आपल्या यवतमाळमध्ये वाहतुकीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे जे बाहेर गावावरून किंवा बाहेर देशातून व परदेशातून जे लोक येतात त्यासाठी जे एयरप्ल एयरपोर्ट आहे ते व्यवस्थित बांध त्याची बांधणीकरण झालेलं नाही आहे आणि जे डॉक्युमेंटरीचं खूपदा प्रॉब्लेम येतात आपल्या इथे आणि जे बाहेरचे फॉरेनर्स आहे त्यांचे इकडचे वातावरण जे थोडे म्हणजे कोल्डेस्ट असते आणि आपल्या इकडे थोडसं हवामान थोडं गरम असते त्यामुळे त्यांना आपल्या इकडच्या हवामानाशी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि आपल्या येथील जेवण व त्यांचे जेवणामध्ये थोडासा फरक पडू शकतो त्यामुळे त्यांना खूप अडचणी ये येतात त्यामुळे त्यांना हे इथचे वातावरण वगैरे सूट होत नाही